गुड मॉर्निंग मॅडम नमस्कार हा पण तुम्ही ते स्टेच स्टेजसाठी कोणाला व्यवस्था करण्यासाठी दिलं आहे बांध म्हणजे ते बांधकाम करण्यासाठी नाही मी आम्ही नाही करणार तुम्ही दुसऱ्या टीचरला घेऊन द्या मी फक्त डांसच्या मुलांचे कॉस्च्युम वगैरे आणि जे नाटक करणार आहे त्यांची नावे आणि त्यांचे ग्रुप्स आहे ना त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे मी ते पण मीच बघेन हा बघतो ते मी बांधकामाचं कोणाजवळ दिलंय त्यांचं नाव सांगून द्या हा ते पण मी बघेन आणि डांससाठी ना प पंधरा पंधराजणं आहेत डांसचे डांस होणार आहे पंधरा डांस होणार आहे आणि दहा नाट्य होणार आहे हा त्यांना मी सांगून देईन आणि जी मोठी मोठी येणार आहे ना ती अधिकारी वगैरे तर त्या त्यांना कुणी आमंत्रित केलं आहे जे मोठी मोठी येणार आहे हा आणि त्यांच्यासाठी ना चहा व्य चहा नाश्त्याची व्यवस्था करा हे ह्यावेळेस ना थोडंसं ना जास्त मोठी जागा घेऊ ते स्टेज बांधण्यासाठी ग्राउंड खूप मोठं घेऊ मागं खूप छोटं झालं होतं हा आणि सजावट क चांगली करण्यासाठी थोडे पैसे लागेल आणि व्यवस्था करण्यासाठी बरं